राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या राज्यातील प्रसिद्ध नेते म्हणजे सावरकर आगरकर चाफेकर बंधू टिळक असे अनेक नेते होऊन गेले टिळकांचा जन्म रत्नागिरीत झाला होता त्यांनी शाळा कॉलेज सुरू केल्या सार्वजनिक गणोश गणेशोत्सव शिवजयंती हे सुरू केले स्वदेशीचा त्यांनी पुरस्कार केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांनी घोषणा केली स्व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा फार मोठा असा वाटा होता त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले व जनजागृतीचे कार्य सुरू केले